हिंदू संस्कृतीत प्रमुख व्यवसाय म्हणून शेती या व्यवसायाकडे बघितले जाते भारत हा शेतीप्रधान देश आहे पूर्वी शेती करण्याचे उत्पादन करण्याचे शेतीतला उपजीविका करण्याचे साधन म्हणून शेती या व्यवसायाकडे बघितले जायचे पूर्वी पैशाची देवाणघेवाण खूप कमी व्हायची काय असेल तो व्यवहार धान्य स्वरूपात व्हायचा म्हणजे जरी दारावर एखादा व व्यक्ती काही विकण्यासाठी तरी आला तरी त्याला धान्य देऊन त्याचा मोबदला दिला जायचा म्हणजेच आमच्या संस्कृतीत शेती हा प्रमुख व्यवसाय होता हे तरी याच्यातून कळतं शेतकरी हा राजा बळी राजा असे म्हणले जायचे अलीकडे पडणारा ओला किंवा वाळला दुष्काळ तसेच निष् निकृष्ट दर्जाचे बियाणे खतांचा अतिरिक्त वापर त्यामुळे जमिनीचा कस कसा बिघडून गेला आहे त्यामुळे उत्पादनात खूप घट झाली आहे आणि तसेच त्याच्या त्याचे मागणी ही क जास्त असल्यामुळे उत्पादन खूपच कमी असल्यामुळे लोकांचा जे शेतकऱ्याचा त्याच्यातून नफा होत नाही त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच माणसाचा बदलून गेला आहे त्याच्यात कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळणाऱ्या गोष्टींकडे माणसांचा कल जास्त असल्यासारखं दिसून येते म्हणजे काय नोकरी केल्यावर तुम्हाला पैसे मिळतात तसंच शेतीमध्ये खूप कष्ट असतात आणि ते कष्ट करूनही जर निसर्गाचा काहीतरी कोप झाला म्हणजेच काय अकाली पाऊस पडला ओ सुका दुष्काळ पडला तर आहे ते पण शेतीतलं उत्पादन मिळत नाही त्यामुळे बळीराजाच्या म्हणजे शेतकरी कुठं तरी नाराज आहे ह्या व्यवसायाकडून त्याला सरकारकडून हवी तशी मदत मिळत नाही तो कर्जबाजारी होत चालला आहे त्याच्यामुळं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे जी नवीन पिढी आहे त्याच्याकडं शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन खूपच बदलला आहे पूर्वी शेती असणे म्हणजे खूप श्रीमंत असणे असं मानलं जायचं शे शेती असल्यामुळं लोकांना असा एक रूबाब असायचा गावात त्यांचा पण आता अलीकडे चांगल्या प्रकारची नोकरी तर चांगल्या दर्जाची नोकरी असणे हे रूबाबाचं समजलं जायचे का पगार खूप मिळतो ना परंतु ह्याच्यामुळे काय झालं आहे शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा बदलला आहे त्यामुळे उत्पादन कमी झालं आहे आणि मागणी जास्त असल्यामुळे खर्चही जास्त वाढतो आहे लोकांचा कारण का ज लोकांना अन्नधान्याचा पुरवठा तेवढासा होत नाही आहे शेती करण्याकडे लोकांचा कलच कमी झाला आहे त्यामुळे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा आहे जे उत्पादन कर जास्त उत्पादन काढण्यासाठी जे इतर साधनं वापरली जातात त्याचा प्रसार कमी होतो आहे शेतकऱ्यांपर्यंत ते पोचतच नाही आहे श आणि जे शासनाच्या योजना येतात त्याचे पैसे त्याचा फायदा हा तर स्थानिक शेतकऱ्यांकडे पोचतच नाही आहेत त्यात व्यावसायिक लोकांची जास्तच शेतकऱ्यांना त्रास होतो आहे ते शेतकऱ्यांकडून खूप कमी पैशात काही वस्तू घेतात आणि जास्त पैशात आपल्याला विकतात त्याचा फायदा होतो पण शेतकऱ्यांचा फायदा होत नाही त्यामुळे जे ज ज्या लोकांचं शिक्षण झालेलं नाही आहे जे लोकं दुसरं काही करू शकत नाही आहेत त्यांचा पिढीजात व्यवसाय शेती आहे त्यांना शेतीतील माहिती आहे अशाच व्यक्ती शेतीकडं वळलेले दिसतात आणि त्याच तेवढ्याच व्यक्ती शेती करत असल्यामुळे बाकीचे जे गरजा आहेत लोकांच्या भाजी पाल भाजीपाला फळभाज्या वगैरे ते नि निकृष्ट दर्जाच्या मिळत आहेत कारण का खूप कमी खर्चामध्ये खूप कमी खर्च करून जर चांगलं उत्पादन मिळत असेल आणि त्याच्यातून चांगला पैसा मिळत असेल तर शेतकरी हेच करायला बघतो आणि त्यामुळे काय झालं आहे शेती जरी उत्पादनाचाच मुख्य खा स्रोत असला तरीसुद्धा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे शेती करणारा म्हणजे अडाणी शेतकरी म्हणजे अडाणी नोकरदार म्हणजे सुशिक्षित असा लोकांचा दृष्टिकोन झाला आहे बघण्याचा त्यामुळे काय होतं की जे तरुण वर्ग आहे तो शेती करण्याकडे त्यांचा कल नाही आहे त्यांना असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारची नोकरी मिळवली की आपल्याला काय हवं त्या गोष्टी विकत घेऊ शकतात परंतु हे अतिरिक्त खतांचा वापर झाल्यामुळे शेतीतून जे मेळ उत्पादन जे होतं आहे ते खूपच निकृष्ट दर्जाचं होतं आहे त्यामुळं शेतकरी जरी पैसे कमवत असला तरी आरोग्य कुठंतरी गमवत आहे असं वाटतं आहे